इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यांतील तुलना ही व्यवसायासाठी खूप कमी प्रमाणात आहे कारण की आपल्या भागामध्ये एम आय डी सी एरिया नसल्यामुळे जास्त जास्त व्यवसाय होत नाही त्याच्यामुळे जे नोकर द वर्ग आहे सरकारी नोकऱ्याकडे पळतात आणि मग सरकारी नोकऱ्याच करतात